असा काय जर कधी चान्स मिळाला तर मी अमेरिकेला जाईन कारण की अमेरिका ही पुऱ्या जगामध्ये सर्वात श् उच्च शिक्षित आणि डेवलपमीन देश आहे त्यामुळे तिथे लोकसंख्या कमी आणि तिथली जे राहणीमान किंवा तिथलं जे नियोजन आहे शासनाचं सापसफाई झालं या ह्या बऱ्याचशा गोष्टीतले खूप कडक निर्णय घेतात आणि कं कडक नियमवाले आहे जसे आपल्या भारतात तसे नाही आहे तर त्यासाठी मी अमेरिकेला जाण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि मला तिथेच जायचं आहे आणि तिथली नियमावली शिकायची आहे तिथल्याबद्दल गोष्टी आणि तिथले कल्चर या सगळ्या काय गोष्टी आणि तिथले खूप काही ट्रेड आहे जे व विकसित झालेलं आहे ते आपल्याकडे का नाही याबद्दल तिथे जाऊनच आपल्याला ते मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथे अमेरिकेला जाण्यासाठी मला मी खूपच उत्सुक आहे